झाडे लावा झाडे जगवा असं आपल्याकडं म्हटलं जातं आणि हे खरंच आहे खरंतर झाडे लावायला पाहिजे किमान प्रत्येकानं एक एका व्यक्तीने एकतरी झाड लावायला पाहिजे कमीत कमी परंतु शहरामध्ये आपल्याकडे जागेचे कमतरता असल्यामुळे आपण झाडे कुठे लावणार मोठमोठी त्यामुळं मला तर फुलझाडं लावायला आवडतं मी फुलझाडंच लावते ब छोटीशी बाग आहे कुंड्यात वगैरे झाडे लावतो त आपण फुलझाडामुळे एकतर आपल्या घराच्या भोवतालचं वातावरण प्रसन्न राहतं छान घरामध्ये सुगंध पसरतो आणि आपल्या देवाला पण फुलं काढून आपण वाहू शकतो तिथले फुलझाडं लावल्यामुळं काय होतं आपल्याला बघायला नजरेला वेगवेगळ्या रंगाची फुलं अनेक प्रकारची छोटी मोठी फुलं आपण आपल्या दारामध्ये जर लावली तर आपल्याला छान वाटतं त्यामुळं आम्ही फुलझाडं शक्यतो वेगवेगळ्या प्रकारचे नर्सरीतून काही रोपं आणले आहेत काही कुठून कुठून फाटे गोळा करून छोटे छोटे लावले जसं की गुलाब मनी मनीप्लँट मोगरा जास्वंदी अशी छोटी छोटी झाडे आम्ही लावलेले आहेत गलांड्याची झाडं काही आहेत आम्ही त्यामुळं फुलझाडाच्यापेक्षा दुसरे झाडं लावता